हॅलो हो हो बोला मॅडम कोण बोलतं आहे

ठीक आहे ना तुम्ही आता नागपूरला नागपूरला फोन लावला आहे नागपूरला आपल्या इकडे जे आहेत ते म्हणजे फेमस वस्तू ही आहे की आपल्या नागपूरमध्ये तर्री पोहा नाही का तो तो चांगला म्हणजे इथला प्र पापु पाप पॉपुलर आहे तर तर्री पोहा म्हणजे महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये तर्री पोहाचं तं सर्वात जास्त डिमांड आहे आणखी त्याच्यामध्ये समोसा पण आहे आणि कचोरी पण इथली इथली जी शेगाव कचोरी म्हणून नाही का ते चांगलं फेमस डिश आहे इथल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला म्हणजे का कुठलं प्रो हे पाहिजे तो जेवण नाश्ता मिळेल ना इथे जवळपासच आपल्या हॉटेलच्या बाजूलाच नाही काय का म्हणजे सं सावजी भोजनालय म्हणून आहे ते खूप छान जेवण बनवतात ते आणि त्यांचं पूर्ण फेमसच आहे म्हणजे ते तांबडा रस्सा नाही का त्या टाईप तिथे हे असतात आणि टेस्टी असते ते हां दोन्ही दोन्ही त्याच्यामध्ये आहे तुम्ही डिलेवरी पण होम डिलेवरी पण करू शकता किंवा तिथे तुम्ही रेस्टॉरंटसारखा तिथे बसून तुम्ही हे करू शकता जेवण पण करू शकता

ठीक आहे ना ठीक आहे ना मॅडम तुम्ही एक काम करा तुम्ही स इथे या हा ॲड्रेस आहे इथला सुर्यदीप हॉटेल बालाजी नगर कळमना नागपूर इथे या तुम्ही आणि मग तिथे तुम्हाला सर्व व्यवस्था करून देतो ठीक आहे मॅम